सध्या मोटिवेशनल पुस्तकांचा किंवा मोटिवेशनल गोष्टींचा जमाना आहे त्यामुळे लोकांना सतत सकारात्मक विचार देणारी पुस्तकं आवडतात मध्यंतरीच्या काळात अशा पुस्तकांची संख्या पण खूप होती पण मराठी साहित्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत आणि पुढच्या पिढीनं ती वाचली पाहिजेतेत मराठी आहे म्हणून ते नक्कीच वाचलं पाहिजे पण मला स्वतःला आवडतं ती पुस्तकं मी असं तुम्हाला सांगणार आहे की ती आवर्जून तुम्ही वाचली पाहिजेत त्यातलं पहिलं आहे ते अरुणा ढेरेंचं पुस्तक आहे कृष्ण किनारा राधा कुंती आणि द्रौपती या तीन स्त्रियांचं आणि कृष्णाची जी जवळीक होती त्यांच्यातलं जे नातं होतं ते एका वेगळ्या पद्धतीने उलगडणारं कृषणकिनारा ही कादंबरी नक्कीच वाचली पाहिजे पु शी रेग्यांची सावित्री अतिशय छोटीशी त्या पुस्तकाचा आकारसुद्धा खूप छोटा आहे पण हे पुस्तकंही आवर्जून वाचलं पाहिजे कारण स्वातंत्र काळातील जो एक काळ होता की स्वातंत्र्याची लढाई चालू आहे आणि त्याच्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य आणि याच वेळेला एका मुलीच्या मनात ल्या ज्या भाव भावना आहेत त्याच्यामधे जे ढवळा ढवळ आहे त्याचं अतिशय सुंदर चित्रण या मराठीमध्ये या पुस्तकामध्ये आहे आणि मराठी वाचला वाचायला येणाऱ्या प्रत्येक माणसनं हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे तरुणां पुढे कसे आदर्श असले पाहिजेत त्यांनी काय केलं पाहिजे आपल्या ध्येयासाठी कसा वेळ दिला पाहिजे हे सांगणारं एका रानवेड्याची कथा कृष्ण मे कुंटे या लेखकाचं हे पुस्तकं आहे विद्यार्थी दशेमध्ये नापास झाल्यानंतर जंगलात पोचलेल्या या मुलाची ही स्वतःची कथा आणि हत्तींचा सगळा तो वावर जंगलातले कायदे कानून या सगळ्याचं जे अतिशय उत्तम मिश्रण आहे आपल्या एका सुरक्षित जगाच्या पलिकडचं जे जग आहे ते ऐकण्यासाठी ते अनुभवण्यासाठी ते वाचण्यासाठी एका रानवेड्याची कथा लेखक कृष्णमय कुंटे यांचं ते पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे त्याच बरोबर मला आ आठवतंय मला स्वतःला अतिशय आवडतं म्हणजे माझा मूड जेव्हा चांगला नसतो मला जेव्हा उदास वाटत असतं मला जेव्हा एकटं वाटत असतं तेव्हा मी पटकन घेते ते म्हणजे शांता शेळकेंचं चौघीजणी हे पुस्तक हे पुस्तक अनुवादित आहे मूळ इंग्रजी पुस्तक आहे मात्र त्याचं भाषांतर इतकं सुंदर झालेलं आहे आणि त्या चौघी बहिणींच्या नात्याची ही कथा इतकी सुरेख इतकी सुंदर आहे की असं आहे लक्षात येतं की भावाभावनांना कुठल्याही देशाचं किंवा कुठल्याही विषयाचं किंवा कुठल्याही भाषेचं बंधन नसतं सगळ्या भावाभावना मानवी भावाभवना ह्या एकच असतात हे दाखवणारं हे पुस्तक म्हणजे चौघीजणी खरं तर हे दोन पुस्तकांच एकत्रित केलेलं असं हे पुस्तक आहे शांता शेळके यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे चौघीजणी आणि त्याच्यामध्ये मला जी आवडते ती जो जोसेफ आहे सगळ्यात धाकटी बहीण सेकंड लास्ट बहीण जोसेफ आहे आणि त्यातल्या एका बहिणीचा मृत्यू किंवा त्यांचं बालपण ते त्यांचं आयुष्यामध्येे स्थिरावण अतिशय सुंदर पद्धतीनं त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आईवडिलांचे संस्कार नीतिमत्ता या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीनं आल्या आहेत की त्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत त्यानंतर कुठल्याही तुमची आवडीची पुस्तकं तुम्ही वाचू शकता जशी की शिवाजी महाराजांवरती बरंच साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे तेही तुम्ही वाचू शकता अनेक सुंदर सुंदर नाटकं आहेत की ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनें मराठी भाषेचा वापर केल्या गेलेला आहे वापर केला गेलेला आहे तर ती तुम्ही वाचलीच पाहिजेत आणि खूप सुंदर साहित्य मराठीमध्ये निर्माण झालेलं आहे तर तुम्ही ती नक्कीच वाचा